मी कॉलेजमध्ये असताना माझ्या मित्राकडे एक बाईक होती त्याब त्याच्यासोबत फिरताना जी मजा आली त्याच्या थंड हवेत फिरणे पावसात भिजणे त्यामुळं बाईकचं एवढं प्रमाणात वेळ वाढलं की बाईकवर शहरात फिरायला मजा येत असल्यामुळे त्याच्यासोबत या ग दुसऱ्या गावात थंड हवेच्या ठिकाणी फिरायला बाईकवर जात होतो बाईकमुळे खूप कामं होत होती त्यामुळं वरचेवर त्याचं वेड वाढतच गेलं